मी मराठी शिकलो म्हणजे मराठी मला लहानपणीपासून माझ्या घरी किंवा समाजात किंवा शिकणं हे मराठीत झालं माझं शिक्षणसुद्धा मी इथपर्यंत तर माझे शिक्षणसुद्धा मराठीत झालं आहे माझ्या बोलचालीमधे सगळे जणं मराठी बोलतात आणि मराठी भाषेबद्दल अनुभव म्हटलं तर मराठी भाषा ही खूप साधी आणि सोपी भाषा आहे त्यामुळे मला मराठी भाषेचा अभिमान आहे